हा बोला

हो हो हो मी मनोज वाघमारे बोलत आहे आपली डान्सची अकॅडमी आहे आपण विविध प्रकारचे डान्स इथे या विद्यार्थ्यांना शिकवत असतो तुम्हाला कोणत्या प्रकारचा डान्स शिकायचा आहे सर अच्छा म्हणजे तुम्ही विद्यार्थीदशेत आहात का सध्या बरं बरं ठीक आहे तर आपल्या अकॅडमीमध्ये बघा तुम्ही लोकनाट्य शिकू शकता लोकनाट्यातून तुम्हाला लोकांना संदेश देता येते त्याच्यानंतर तुम्ही सोलो डान्स पण आपण शिकवतो आणि महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध लावणी ते पण आपल्या अकॅडमीमध्ये शिकवले जाते पण सर तुम्हाला कोणत्या पद्धतीची डान्स शिकायला आवडेल का तुम्ही याच्या अगोदर काही ठरवलं याच्या लावणी हा तुम्हाला ते आवड जमलं तर ठीक आहे ठीक आहे ना मग आपण एक काम करूया तुम्हाला लावणीमध्ये म्हणजे तुम्हाला स्वतःच सोलो करायची की ग्रुपमध्ये करायची तसं तर स्वतः सोलोमध्ये जर केलं तरी ते चांगली होते आणि ग्रुपमध्ये केलं तर मग तर ते पण त्याच्यामध्ये तुम्हाला जोडीदार असे चांगले लागतात नाही आपण ते आता ते कला कशी असते लेडीज आणि जेंट्स कला कला असते तुम्ही लावणी म्हणजे जेंट्स पण करू शकतात असं नाही आहे भरपूर महाराष्ट्रातले असे भरपूर लोक आहे की जे जेंट्स लोक लावणी करतात हा कला कला असते त्याच्यामध्ये माझी अकॅडमी मी तुम्हाला व्हॉट्सॲपवर एक ॲड्रेस सेंड करतो त्याच्या नंतर मग तुम्ही त्या ॲड्रेसवर येऊन जा ठीक आहे ओके ओके ठीक आहे